आमच्या परिसरात बाणगंगा ही नदी आहे आणि जवळपास छोटेछोटे तलावही आहेत या बाणगंगा नदीतून आमच्या शहराला पाणीपुरवठा केला जातो तिथे जलशुद्धीकरण यंत्र आहे त्या ब् तिथून शुद्ध पाणी येते आहे पण घरी आल्यावरही आम्ही त्या पाण्या पाण्यामध्ये तुरटी फिरवतो आणि ड्रॉप वापरतो पाण्याचा आणि त् मग नंतर वापरतो पावसाळ्यात जर पाणी खराब आले तर आम्ही उकळून पाणी पिण्यासाठी वापरतो आहोत आणि ह्याप्रमाणे आम्ही पाण्याचा म्हणजे पाणी वापरतो आहोत आणि आमच्यासाठी तिथूनच पाणी येते आहे तिथूनच पाणी येते आहे आणि तेच पाणी आम्ही पिण्यासाठी सग् आणि रोजच्या कामासाठी पाणी वापरतो आहोत अशा प्रकारे आम्ही पाण्याचा वापर शुद्धीकरणासाठी घरातील तुरटी आणि ड्रॉप टाकून पाणी पितो आहोत आणि जलशुद्धीकरणा तूनही आम्ही पाणी घेतो आहोत